हॅलो आवडती पुस्तकांची मालिका तशी नाही आहे सुरुवातीच्या काळामध्ये भारा भागवत यांचं फास्टर फेणे नावाचे जे पुस्तक होतं त्याची पुस्तकांची एक मालिका होती ती मी मला वाटतं खूप दिवसापूर्वी वाचली होती पण अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीची काही मालिका वाचलेली नाही विवेकानंदांच्या संबंधात सुद्धा काही पुस्तकांचं लिखाण मला बघायला मिळालेलं आहे किंवा गुरु नानक यांच्याबद्दलची मराठीतली जी पुस्तकं आहेत विशेषत गुरु ग्रंथसाहेब ती एक दोन तीन पुस्तकांची एक चांगली मालिका आहे ती पण आपण वाचायला पाहिजे आणि ती का वाचायला पाहिजे तर कसं आहे की आपला धर्म आणि आपली जात याबद्दल कुणी बोलेल परंतु दुसऱ्या धर्माचं पण वाचन करून आपण त्याचं अवलोकन केलं पाहिजे आणि माहिती करून घेतली पाहिजे मी बऱ्याचदा म्हणजे एक दोन वेळा वाचलेले जास्ती काही तशी वाचलेली नाही आहेत परंतु मला आवडतं आणि नवीन नवीन पुस्तकं वाचायला आवडतात त्यामुळे मी मला वाटतं की एवढंच सांगू शकेल